मी फ्लिपकार्टवरून मागवलेले शूज ॲडीडास शूज मला खूप आवडले मला हवा असलेला रंग त्यामध्ये मिळाला ते पायाला आरामदायक आहे आणि किमतीमध्ये पण कमी आहे